मी जिथं राहते तिथं एक जवळच हथला देवी मंदिर आहे उंच डोंगरावर ते प पर्यटन स्थळच असं त्याला मानलं जातं त्याचं जे खाण्याचे पदार्थ वगैरे काही ना देवीचं असं खूप छान मंदिर आहे आणि साईडनं असे किल्ल्यांचं वगैरे कसे कठडी हे असतात तशे कठडी तिथं केलेले आहेत तुम्हाला तिथून उभं राहायला बाहेरचं अगदी निसर्ग निसर्गरम्य असं सगळं वातावरण असं बघायला पूर्ण उस्मानाबाद पाहायला मिळेल आणि खूपच सुंदर अशी तिथली देवी आहे